मला गाणी गायला किंवा गुणगुणायला फार आवडते त्यातल्या त्यात किशोर कुमार यांची जुनी गाणी मला फार आवडतात कारण ते हरहुन्नरी गायक आहेत व त्यांनी जवळपास सर्व प्रकारची गाणी गायली आहेत त्यांनी गाण्याचे कोणतेच शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले नाही त्यांना गाण्याची दैवी देण होती त्यांनी गायलेली गाणी अजरामर व अप्रतिम आहेत त्यांची गाणी साधी सरळ व सोपी असल्यामुळे ते गायला किंवा गुणगुणायला कोणतीही अडचण येत नाही म्हणून त्यांची गाणी मी नेहमीच सवडीच्या वेळात माझ्या स्वतःच्या आनंदासाठी गुणगुणत असतो